हॅलो राहुल ट्रॅव्हल एजन्सी मला काही दिवसापूर्वी मी तुमची कार बुक केली होती तेव्हा मला खूप चांगली सर्विस मिळ मिळाल्यामुरे मला पुन्हा आता माझ्या फॅमिलीसोबत बाहे बाहेरगावी फिरायला जायचं आहे त्याच्यामुळे तुम्ही मला बाहेरगावी जाण्यासाठी जी कार आधी दिली होती तीच कार आणि ड्रायवर म आम्हाला ट्रॅवलिंगसाठी द्यावी आणि लव लवकर लवकरात लवकर आम्हाला जायचं आहे त्याच्यामुळे आम्हाला आधी जी कार आहे तीच आणि ड्राइवर आहे तीच आम्हाला बुक करून द्यावी आणि त्याच त्याचे पैसे किती आहेत ते सांगावे धन्यवाद